शेतकरी प्राण्यांच्या कचऱ्याचा कायम नेहमीच वापर करतो कारण हे आपल्या पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे प्राण्यांच्या मलाचा हा आपल्याला शेतीसाठी शेणखत म्हणून खूप चांगला उपयोग होतो कारण त्यातून जमिनीची सुपीकता वाढते रोपांची मुळे ही जमिनीमध्ये चांगली वाढ धरतात आणि कोणत्याही प्रकारची कीड असेल तर ती त्यात लवकर जीव धरत नाहीत शेणखतामुळे कीड दूर राहण्यास ही य रोपांना भरपूर मदत होते तसेच गांडुळासारखे प्राणी हे त्या शेणखतामुळे त्या भागामध्ये जास्त वावर करतात आणि त्यातून शेणखतामुळे पाण्याची म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमतासुद्धा वाढते ज्याच्यामुळे मग रोपाला भरपूर पाण्याचा पुरवठा होतो आणि ते शेणखत वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्याने आपल्या घराबाहेर किंवा खळ्याबाहेर म्हणा किंवा जिथे घुरांचा गोठा बांधलेला असतो त्याच्याबाहेर एक खोल खड्डा करावा त्याच्यामध्ये ते शेण सगळं जमा करायला हवं ते पूर्ण चांगलं मिसळवून घेऊन त्याची पूर्ण प्रक्रिया होऊस्तवर ते त्याच्यामध्ये ठेवलं की त्यातून एक छान शेणखत तयार होते आणि मग त्या कचऱ्याला आपल्याला शेणखत म्हणून शेतीमध्ये चांगला उपयोग केला जातो आणि तसेच त्या खड्ड्याचीसुद्धा वारंवार स्वच्छता केली गेली पाहिजे कारण त्यातही काही किड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे आपण तेवढी पण काळजी घ्यायला हवी तसंच शेणखताचे मग शेतीसाठी असे भरपूर उपयोग आहेत